अंधश्रद्धा ही जी आहे आपल्या भागातील जी लोक काही गोष्टींवरती अंध खूप जास्त विश्वास करतात किंवा ठामपणे विश्वास करतात त्यामुळे त्यांची जी प्रगती आहे ती फार खूप कमी होते आणि अंधश्रद्धा ही जी आहे तर अं अंधश्रद्धा जी आहे जी एका स्थितीमधे बनलेली असते अशा स्थितीत की अनेकदा बाबा साधू तांत्रिकांच्या वेषात येऊन लोकांनी आपली प्रतिष्ठा किंवा संपत्ती गमावलेली असते इथे आम्ही अंधश्रद्धेवरती भरपूर रिसर्च करतो तसेच आजच्या या एकविसाव्या शतकातही देशातील असे अनेक लोकांच्या अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवतात आणि त्यामुळे आपली प्रगती पण फारशी काहीे होत नाही अंधश्रद्धा हा एक शापच असल्यासारखा आहे तुम्ही ह्याबद्दल विचार करता की सर्वप्रथम अंधश्रद्धा म्हणजे काय की अंधश्रद्धा एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे आणि सर्व मर्यादा ओलांडून त्यावर विश्वास ठेवणे मग ती देवावरची श्रद्धा असू की माणसावरची तर भीती हे अंधश्रद्धेचे पहिले कारण आहे कारण जशी मृत्यूची भीती परीक्षेत नापास होण्याची भीती किंवा नोकरी न मिळण्याची भीती अशा अनेक भयानक उदाहरणे आहेत की ज्यात एखादी व्यक्ति असुरक्षित वाटतं तर आणि ती भीती घालवण्यासाठी माणूस अंधश्रद्धेचा अवलंब करतो आणि हेच त्याला अंधश्रद्धाळू बनवते तर भारतात असे सर्वाधिक अंधश्रद्धा आहे की कारण येथील लोकांचा देवावर खूप विश्वास आहे आणि त्यामुळेच काही लोक त्याचा गैरफायदा घेतात आणि देवाची आज्ञा पाळली जाते असे माझं मत आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे ही सर्वात फार वाईट गोष्ट आहे गोषट् आपण त्या त्यातूनही आपण महत्वाचं म्हणजे की खरे आणि खोटं ओळखण्याची क्षमता आपल्यात असायला पाहिजे मानवता हा जो कोणत्याही मानवाचा सर्वच धर्म मानला पाहिजे कारण मानवतेच्या धर्मापेक्षा मोठा कोणताही धर्म नाही आणि दांभिक बाब अस आपल्यातील ह्या भीतीचा कायदा नाही कायदा नाही जे म्हणजे देवाच्या नावाने असे जे वाईट कृत्य करतात तर ज्यांचा कोणीही विचार करू शकत नाही किंवा शाळा कॉलेजात जाणारी मुलंही काही काम कमी नाहीत वडिलांनी दिलेल्या दोरीला बांधून ते परीक्षेत यशाची स्वप्ने पाहत आहेत आणि अनेक मार्ग आहेत की ज्यांच्या मदतीने आपण अंधश्रद्धेला पराभूत करू शकतो आणि स्वत वर विश्वास ठेवणे आपली भीती दूर करणे अशा गोष्टी केल्या तर अंधश्रद्धा ही कायमची दूर होऊन जाईल कारण जास्त वेळ लागनार नाही आणि यामुळे मानवाचे हे जे काहीे कल्याण होईल आणि आपला मानवाचे जे काही कल्याण होतील आणि आपला भारत पण ईवन पुढे जातील तसेच वैद्यकीय विचारांशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे या यालाही अंधश्रद्धा म्हणतात जसे तुमचे काम चालणार नाही कारण मांजर तुमच्या रस्त्यावरून चालली आहे किंवा कोणी शिंकले तर काही तरी होईल अशा काहीतरी काहीतरी होतील याला पण अंधश्रद्धा म्हणतात तर कारण ह्या सर्व गोष्टींचा शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर ह्या सर्व गोष्टी तर्कहीन आणि निराधार आहेत आपल्यापैकी काही जे असे आहेत की जे चुकीच्या मार्गाने पैसे कमवतात आणि लोकांना लुटल्या जाते आणि देवाला पैसे आणि हार मिठाई नारळ दिले जातात आणि त्यांना वाटते की हे सर्व केल्याने आपल्याला म्हणजे स्वर्गात स्थान मिळेल पण ते सर्व चुकीचं आहे माणुसकीवर विश्वास न ठेवता तुम्ही वाईट कृत्य करत आहात आणि अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आहात तर त्याऐवजी गरिबांना मदत करा आणि देवाला संतुष्ट करणारे चांगले करा असा माझा अं अंधश्रद्धेबद्दल मत आहे